महाराष्ट्रात अनेक सण उत्साह मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा सर्वात प्रमुख सण साजरा केला जातो लोक मोठ्या भक् भक्तीभावाने घरगुती व सार्वजनिक ठिकाणी गणपती स्थापना करतात तसेच गुढीपाडवा आहे मराठी सण नवीन वर्षाचा सण असतो गुढीपाडवा त्यानंतर आहे दिवाळी होळी मकरसंंक्रात अशा प्रकारे सर्व सण महाराष्ट्रात साजरे केले जातात इथं लोककला लोकनाटकं हे पण केले जाते महाराष्ट्रात लोककला अत्यंत संबंधित आहे जसे की लाव लावून ही एक लोकप्रिय न लोकनृत्य महिलांच्या नृत्यकौशल्याचं दर्शन होतं असे तसेच तमाशा ही पारंपरिक नाट लोकनाट्य शैलीचं देखील ग्रामीण लोकांमध्ये खूप प्रसिद्ध असते भारुड कीर्तन परत पोवाडा दशावतार गोंधळ ही इतर महत्वाची सांस्कृतिक कलाप्रकार आहे त्याच्यामध्ये पोवाडातून ऐतिहासिक वीरपुरुषांच्या शौर्यगाथा गायल्या जातात